साहेब मला एक सेविंगचं खातं उघडाचं आहे ह शोभा बर्डे हो माझंच नाव आहे चंद्रपूर हो रॅशन कार्ड पण आहे आधार कार्ड पपण आहे आज जमेन तर आज नाही तर मग उद्या तर मग आजच करून द्या ना

माझ्यासोबतच आहे हो बरं

बरं देते मी हो आहे आहे

बरं काय हरकत नाही हो हो तर आता आलं जमेन का

हो येते मग रुपये आणले न मी सोबत बरं काय हरकत नाही हो

किती दिवस लागेल बरं काय हरकत नाही बरं बरं

हो